हॅलो हां मॅडम हॅलो मी प्राजक्ता अकोले बोलते आहे

होय होय होय तिथंच लावायचा होता मला फोन ॲक्च्युली कसं झालं आहे मागे आमच्या पाहुण्यांचं पाहुण्यांना तिथे ॲडमिट केलं होतं तुमच्या क्लिनिकमध्ये एक महिना झाला तरी या गोष्टीला झाला की एक महिना तरी होय मग ते तुम म्हणजे त्यांची पायाची नस अशी दुखत होती म्हणून जरा ॲडमिट केलं होतं ट्रीटमेंट बाहेर भरपूर घेतल्या तर काय गुण आला नाही म्हणून आमच्या कसं पाहुण्यांनी सुचवलेलं तुमचं क्लिनिकचं म्हणून तुमच्या क्लिनिकमध्ये आम्ही ॲडमिट केलं होतं पेशंटला त्यांचं नाव रोहित होतं बघा रोहित पांडुरंग पाटील असं मग हां तरी एक दीड महिना झाला बघा मॅडम आता ह्या गोष्टीला होय होय म्हणजे माहिती म्हणजे आता कसं झालं आहे हवी आहे मला आता आमच्या आणि कसं त्यांनी मेडिकल क्लेम केलेलं आहे बाहेर म्हणजे महिन्याला वर्षाला ती लोक पैसे भरतात मग आता त्यांनी काय सांगितलं आहे त्यांना जर का त्यांची परिस्थिती पण नाजूक आहे मग त्यांची सगळी बिलं घेऊन या सगळं घेऊन या म्हणालेत ते मग आपण त्याच्यावर क्लेम करूया म्हणून त्यांना सांगितलेलं आहे तसं त्यांनी मग त्यासाठी आता तुमची मदत म्हणजे मला कशी हवी आहे की कसं झालं आहे होय बरोबर आहे तुमच्या फार्मसीमधून आम्हाला म्हणजे त्यावेळेला बिलं दिली होती पण कसं झालं त्यांच्याकडून ती दोन तीन बिलं गहाळ झालेली आहेत हो मॅडम म्हणजे कसं ते सापडेनाच झाले आहे होय बरोबर आहे खरं आता झाली मॅडम काय करायचं त्यांची बघितली बाकी सगळी आहेत पण ती दोन तीनच नाही आहेत पण ती महत्त्वाची आहेत हो त्यांना ते हवे आहेत आता होय त्या फार्मशी डिपार्टमेंटशी संपर्क केला मी पण ते काय आमच्या म्हणजे आम्हाला मदत करायलाच तयार नाही आहेत आज या दोन दिवसापूर्वी पण येऊन गेले तिथे उद्या या म्हणाले उद्या येऊन त्या दिवशी पण येऊन गेले परत म्हणले सर नाही आहेत मॅडम नाही आहेत दोन दिवसांनी या त्या दिवशी आले परत तसंच झालं परत गेलं मग आज शेवटी वैतागून मी तुमचा नंबर घेतला शोधून शोधून आणि मग तुम्हाला फोन केला आहे असं झालं आहे तर तुम्ही

बरं बरोबर आहे मॅडम हो ते थोरात थोरात सर होते बघा थोरात सर हो काही ते काय म्हणाले कॉर्पोरेटच करायला तयार नाही आहेत आम्हाला बिलं द्या म्हटलं की नाही आज नाही उद्या नाही मॅडम नाही सर नाही आहेत कुठलं काय असं आमा अशीच उत्तरं त्यांच्याकडून आम्हाला आली म्हणून आम्ही शेवटी तुम्हाला फोन लावला आहे आणि आमदा तुमच्याकडून मदतीची अपेक्षा आहे बघा आम्हाला कारण की त्यांची परिस्थिती एकदम नाजूक आहे मग त्यासाठी आम्हाला ती बिलं हवी आहेत जर डुब्लिकेट तर डुब्लिकेट पण ती आम्हाला हवी आहेत जेणेकरून त्यांचा क्लेम होईल आणि त्यांची परिस्थिती अशी एकदम नाजूक असल्यामुळं त्याची गरजच आहे आम्हाला बरं

होय मॅडम येते की मी प्रत्यक्ष कधी येऊ ते सांगा मला उद्या येऊ का मग कधी आज नाही होत आहे का

मग कधी येऊ दे बरं बरं ठीक आहे ठीक आहे चालेल पण ते तेवढं सरांच्या कानावर घाला आणि तेवढं ते माझं काम करूनच द्या बघा मॅडम तुम्ही

बरं बरं चालेल चालेल थँक्यू मॅडम थँक्यू चालेल मी येते तीन चार दिवसांनी फोन करून हां हां ठीक आहे ठीक आहे ओके हां